हां नमस्कार सर हां मी ॲमेजॉनहून डेलचा एक लॅपटॉप बुक केला होता इंटेल कोअर आय थ्री वन टू वन फायू ट्वेल जनरेशन रॅम त्याचा होता आठ जी बी आणि डी डी आर फोर आणि त्याची हाड डिक जी आहे ती आहे पाचशे बारा जी बी एस एस डी हो हो विंडोज इलेवन होम वित लाईप टाईम व्हॅलेडीटी हो सर डेल हो सर ॲक्च्युअली हा लॅपटॉप मा ऑर्डर आलेला आहे माझ्या घरी पण प्रॉब्लेम याचा असा आहे की जेव्हा मी वर्क करतो आहे काही फाइल्स फोल्डर्स हँग होत आहेत म्हणजे प्रॉपर वर्क नाही करत आहे आणि ज्याचं ग्राफिकमध्ये पण फार इशू होतो आहे हो ग्राफिक म्हणजे जेव्हा ब्राईटनेस वगैरे आपण वाढवतो तो प्रॉपर ब्राईटनेस देत नाही आहे आणि जेव्हा चार्जिंगला लावतो आहे मी तर चार्जिंगचा पोट प्रॉपर कनेक्टेड नाही होत आहे ॲक्च्युली याच्या आधी सर मी एक मोबाईल मागवलेला रेडमीचा एम आय टेन प्रो पण त्याच्यामध्ये मला काय प्रॉब्लेम नाही आले बट ऑपकोर्स माझा एक्सपीरियंस आहे याच्यामध्ये खूप मला इशू येत आहेत आणि आज दोन दोनच दिवस झाले दुसराच दिवस आहे त्यामुळे मला हा बॅड एक्सपिरीयन्स झाल्या कारणाने मी तुम्हाला फोन केलेला आहे हो सर हो मॉडल त्याचा नंबर आहे आय थ्री वन टू वन फायू तर तो मला आज रिटन करायचा होता त्याच्याबद्दल मी फोन केलेला हो खूप खूप त्रास देतो आहे सर ॲक्च्युली नवीन प्रॉडक्ट एवढा त्रास द्यायला नाही पाहिजे पण तरी पण एवढा त्रास देतो आहे त्याच्यामुळे बघा तुम्ही आणि लवकरात लवकर कोणीतरी रिटनसाठी रिटन करायला पाठवा जेणेकरून मी तो प्रॉडक्ट रिटन करेन आणि दुसरा मी ऑर्डर करू शकतो